हां बोला कोण

हां हां

हो ठीक आहे ठाणे इथे एक ठाणे जिल्ह्यामध्ये ठा ठाणे गावामध्ये इथे एक मंदिर आहे गणपतीचं आणि छान मोठं मंदिर आहे ते आणि तिथे गणपतीची स्थापना झालेली आहे तर ते पाहण्यालायक आहे चांगलं आहे आणि छान प्रसिद्ध मंदिर आहे आणि प छान तिथले दे पाहायला खूप सुंदर सुंदर पाहायला खूप सुंदर आहे ते मंदिर आणि छान बनवलेलं ती मूर्ती वगैरे गणपतीची मूर्ती आहे तिथे छान बनवलेली मूर्ती आहे सुंदर आहे उत्कृष्ट दिसते चांगली दिसते हो आहे तिथे राहण्याची व्यवस्था आहे आणि तिथे असं म छान राहणे राहण्याची म्हणजे बाहेरून आलेले जे टुरिस्ट वगैरे येते त्यांच्यासाठी राहण्यासाठी केलेली जागा आहे तिथे चांगलीच जागा आहे पेमेंट जाईल ना ताई तरी एका जणाची म्हटलं तरी यम तरी हजार रुपये खर्च येईलच तर फ्यॅमिली म्हटलं तरी तरी चौघं जणं असली तरी चार हजार तर येईलच ताई पण चांगलं आहे

हो होईल ना हं होईल होईल येऊ शकता ॲडजस्ट करता येते हो हो ठीक आहे ना ठीक आहे धन्यवाद धन्यवाद ठीक